राज्याच्या पर्यटनामध्ये पर्यटन उद्योगामध्ये जी वेगवेगळी आपली वारसास्थळं आहेत जसे किल्ले आहेत देवळं आहेत महाल आहेत किंवा वेगवेगळी जी वस्तू संग्रहालयं आहे किंवा मूर्त्या आहेत ह्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यामुळे पर्यटनाला चालना मिळते लोक निरनिराळ्या पर्यटनस्थळाला जातात इथले हे सगळे सांस्कृतिक वारसे असतात ते बघतात त्याच्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते आनंद मिळतो त्यामुळे पर्यटनामध्ये ह्या सगळ्याचा अतिशय महत्त्वाचा असा रोल आहे